तुम्ही राजपूत रेस्टॉरंटमधून बोलत आहे का मला रात्री बाहेर जायचे होतं आठ वाजता तर मला जेवण ऑर्डर करायचे होतं तर ते दहा वाजतापर्यंत गरम राहील ना तर सर ते गरम राहील तरच पाठवा नाही तर नको पाठवा कारण की ते मॅग्झिमम दहा वाजतापर्यंत तरी गरम राहिलं पाहिजे नाहीतर नाही होत असेल तर मी ट्रेनमधूनच घेऊन घेणार तर सर त्याला चांगल्यानं पॅकिंग करून पाठवू शकता का तुम्ही कारण की ते दहा वाजतापर्यंत तरी गरम राहिलं पाहिजे ओके सर ठीक आहे ठीक आहे